ह्या ज्या योजना आहेत सायकल किंवा लॅपटॉप देणं मला वाटतं ह्या योजनांचा सगळीकडे नाही पण कुठेतरी फायदा होत असेल आणि काही ठिकाणी होत नसेल काही ठिकाणी मुलींना देतो आहे ह्याच्या नावाखाली ह्या योजना ह्या सगळ्या ज्या यु वस्तू आहेत त्या काळा बाजारामध्ये विकत सुद्धा असतात मुलींपर्यंत त्या पोचत सुद्धा नसतील पण काही ठिकाणी या योजनांचा मुलींना सहजरीत्या फायदा होत असेल